मी माझ्या पॅन कार्डची आतुरतेने वाट पहात आहे अद्याप ते मला मिळालेले नाही माझ्या केव्हा मिळेल हे चौकशी करून तुम्ही मला सांगा माझा पॅन कार्ड नंबर एक दोन तीन चार माझी जन्मतारीख पंचवीस ऑगस्ट आहे